आमच्या कुटुंबामध्ये माझ्या मुलाला पनीरची भाजी खूप आवडते तिथे पनीरची पाककृती त्याला म्हणजे सांगायचं झाल्यास पनीर हे दुधापासून जरी बनवलं असलं तरी त्याच्यामध्ये पौष्टिक घटक भरपूर असतात त्यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात त्यामुळे मुलांना कोणत्यातरी निमित्ताने पनीर पनीरमध्ये पनीरद्वारा त्याला ते प्रोटीन्स मिळले जात मिळा मिळावे यासाठी मी त्याला पनीरची भाजी देते त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं आहे आजकालची मुलं अशा वेगवेगळ्या भाज्या खात नाही त्याच्यामुळे त्यामुळे त्याला कोणत्या पद्धतीनं प्रोटीन द्यावं यासाठी त्याला मी पनीर पराठा देत असते पनीरची पनीरची भाजी बन बनवत असते आणि पे पनीरचे वेगवेगळे प्रकार त्याला बनवून देते पनीरची भाजी करत असताना गरम पाण्यामध्ये त्याला ठेवून भे त्याचा त्यावरचा जो खराब पदा म्हणजे वास जो येतो तो कायम खराब म्हणजेच वास चालला जातो गरम पाण्यामुळे त्याला नंतर त्याचे काप करून त्याला तेलामध्ये तळते तेल क बऱ्याचदा काय होते की तळत असताना ते कढईला चिपकतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडं हलकं थोडं मीठ आणि हळद टाकल्यामुळे ते चिपकत नाही आणि व्यवस्थित तळले जाते त्यामुळे मीठ आणि हळद टाकून ते पनीर व्यवस्थित तळून घेते त्यानंतर पनीरसाठी ग्रेव्ही मसाला पण येतो आणि एक ड्राय मसाला पण येतो ते दोन्ही मसाले मिक्स करून चांगले टेस्ट येते त्याच्यामुळे जो ग्रेव्ही आहे तो टाक टाकून पनीरची भाजी चांगल्यात चांगल्या बनवण्याचा प्रयत्न करते पनीरची भाजी माझ्या मुलाला खूपच आवडते त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आमच्याकडे पनीर बनवले जाते